हां स्वाती बोलते मी मी छानच आहे ते संक्रांतीचं हळदीकुंकू ठरवायचं होतं ना हा म्हणून हां हां हां कारण कसं आहे संक्रांतीचं हळदीकुंकू जरा तर सप्तमीपर्यंत चालतं आहे पण मला आसं वाटलं की रविवारी आपल्या दोघींना पण सुट्टी आहे तर एकत्र आपण करूया का हळदीकुंकू किंवा आणखीन प किंवा आपल्या हॉल आहे ना जो ह्याचा सोसायटीचा त्या हॉलमध्ये जर समजा बाकीचे पण कुणी येणार असतील तरी आपण एकत्र तशी चौकशी करू शकतो हां

हां हां हां मग ते पण नाही संध्याकाळचं शक्यतो चार वाजता ठेवूया आणि मग कसं होईल की एक ल सगळ्या म आपल्या महिला वर्ग येईल त्याच्याबरो त्यांची लहान मुलं येतील आणि त्यांच्यासाठी एक छोटे खेळ काहीतरी ठेवता येतील प्लस त्याच्याबरोबर आपल्याला त्यांना वाण काय द्यायचं तेही ठरवूया आपण एकदा काय घ्यायचं ते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

मग दोघींचं एकत्र असं घेऊयात का मग म्हणजे कसं बजेटचं आपला काही प्रश्न नाही आहे एकत्र घेतलं तर ते आपल्याला बरं पण पडणार आणि आपल्या ठराविक मेंबर आहे त्यामुळे त्यांना काहीतरी एखादी घसघशीत वस्तू दिली असं पण काहीतरी होईल हां हा एक साधारण आपण अंदाज घेऊयात हां की काय आता लेटे नवीन काय आलेलं आहे वगैरे आणि त्याप्रमाणे एखादी वस्तू की जी बाबा रोज घरात उपयोगी पडेल त्यांना असं म्हणजे अगदी नाहीतर नेहमीच्या ते किसण्या आणि हीन खूप झालं आहे आता दे देऊन हां मग ते

हां हो हो हां आणि नाश्त्याला आपण बघूया चार वाजता आहे म्हणल्यानंतर फार सांडलवंड होणार नाही म्हणून समोसा वगैरे असं ठेवूया कारण इडली सांबार मिसळ असं म्हणलं तर ते खूप सांडलवंड होणार त्यामध्ये त्यामुळे तसलं काही नको हं आणि गोड काहीतरी ठेऊ हां गोड काहीतरी ठेवू त्याच्याबरोबरच म्हैसूरपाक किंवा असं काहीतरी की जे इझिली त्यांना देता हां हो हो हो हो हां त्याचं ते आपण काय करू दुकानात गेल्यानंतर दुकानदारालाच विचारूया आ किती बसेल एका पावशेरला आणि मग त्याप्रमाणं तो हिशोब ठेवून समोसेचा प्रश्न येणार नाही पण मग द हे जे आहे म्हैसूरपाक वगैरे ते अंदाजे किती वड्या बसतात ते बघून त्यांना विचारून ठरवूया अ मग उद्याच हे सगळं करून घेऊ

हो हो हो हां नक्की चालेल चालेल मग उद्या नक्की दोन वाजता आपण निघतो आहे चल हो चला हो ओके ओके हा बाय